खरं म्हणजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास होता त्यावर खूप मोठं पुरा इतिहासच लिहिलेला आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये आपल्याला मुगलांपासून वाचवलं मराठा साम्राज्ज हिंदुत्व हे त्यांची खूप मोठी यांनी केलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या खूप लढाया झाल्या खूप गड जिंकले त्यांनी त्यांचे त्यांच्या याच्यात महाराजांचा हे होता महाराजा महाराजे वगैरे अशा त्यांच्याशी त्यांच्यासोबत खूप युद्ध झाले औरंगझेब खूप काही काही तसे शिवाजी महाराज हे एक एकुलते असे होते की त्यांनी अख्खा शिवराय म्हणजे हे चालवून नेलेलं आहे मराठे मराठ्यांचं